पाच इंटरनॅशनल शिटी जर आपल्याला सांगायचे असेल तर पहिली आहे मॅक्शिको दुसरं बँकाँक तिसरं आहे शेऊल पण सांगता येईल आणि चौथा जपानमधील टोकियोदेखील आहे आणि फ्रान्समधील पॅरीस हे एक पाच आपल्या इंटरनॅशनल शिटी सांगता येतील